पावलमी एक्सप्रेस म्हणजेच पी टी उषा ती तिच्या धावण्याच्या स्टाईलवरून तिला हे नाव पडलं आहे आणि तिने भारतासाठी खूप पदकं मिळवले ती रनर आहे आणि खूप कठीण परिस्थितीतून ती प्रॅक्टिस करून ह्या पदाला पोचली आहे पुष्कळ घरचे सगळ्यांचं हे पत्करून तिने हे पद मिळवलेलं आहे आणि ती आता राज्यसभेची मेंबर आहे एक क्रीडापटू ॲथलीट म्हणून तिला त्या कॅटेगरीत तिला ती राज्यसभेची मेंबर झालेली आहे एवढं मला तिच्याबद्दल माहीत आहे आणि तिच्याबद्दल शिकणं म्हणजे ती सातत्य तिचं जे आहे शेवटपर्यंत टिकून राहणं कधीही हार न मानणं हिमतीने काम करणं आणि कंटिन्यूअसली प्रॅक्टिस करणं हे तिच्याकडून आपल्याला शिकायला मला आवडेल कारण आणि कधीच आल झालेल्या यशाचं डोक्यामध्ये कधी तिने म्हणजे हवा जाऊ दिली नाही म्हणजे गर्विष्ठपणा केला नाही ती सतत नम्रच राहिली हे तिच्याबद्दल सगळेच जण म्हणतात कधीच तिने आपल्या आणि कधीही चिटिंग केलं नाही कुठल्याच स्पोर्टमध्ये त्याच्यामुळे ती ती तिचा तिला खूप मान आहे ॲज अ ॲथलीट ह्या भारताची पी टी उषाच कोणी धावत असलं तर सगळे म्हणतात अरे पी टी उषा व्हायचं आहे का तुला म्हणजे लोकांना धावणारी व्यक्ती म्हणजे पहिली पी टी उषा हेच माहीत आहे एवढं मला आणि सातत्य तिच्याकडून शिकायला आवडेल चिकाटीने काम करणं आणि हार न मानणं आणि कुठलाही यश तुमच्या डोक्यात न जाऊ देता नम्र राहणं हे मला तिच्याकडून शिकायला आवडेल थँक्यू